हो मी चित्रकलेचे वर्ग शाळेमध्ये असताना केलेले आहेत त्यामध्ये आम्हाला सरळ रेष कशी फाडायची गोल कसा करायचा आणि मग दोडे कसे बनवायचे किंवा घर कसं बनवायचे हे सगळं शिकवलं गेलं होतं आणि त्यामध्ये आम्हाला पेन्सिल कसं पकडायचं मग कलर कसे करायचं ड्रॉईंग ड्रॉईंग काढताना कुठून सुरुवात करायची कुठे एंड करायचं हे सगळं शिकवलं गेलं होतं आणि तो अनुभव खूप छान होता